गावातील लोक सहसा गावातच कार्यक्रम केल्या जाते त्यांच्याकडे पैशाची कमतरता असल्यामुळे ते गावातच कार्यक्रम क घेतल्या जाते परंतु ज्यांच्याकडे पैसे पुष्कळ असल्यामुळे ते गावात गावात सोडून बाहरी शहरी भागामध्ये कार्यक्रम घेतले जातात आणि तिथे कार्यक्रम केला जातो त्यानुसार त्यांचं मॅनेजमेंट सर्व ते तिथेच अरेंज केले जाते आणि तिथल्याच प्रकारे हॉल ठरवल्या जाते यानुसार ते कार्यक्रमाचं आयोजन केले जाते एकतीस